नमस्ते मॅम मी तनुजा वर्ते बोलत आहे मला असं कळलं की तुमच्या इथे डेकोरेशन केलं जातं मला लग्नाचं डेकोरेशन करायचं आहे मला आमच्या कॉलनीतल्या माझ्या फ्रेंडने दिली आहे

मला एकदम सिम्पल हवं हे आणि

मला एकदम सिम्पल डेकोरेश्ना हवं आहे फुलांचं फुलांचं किंवा असं प्लेस्टिक नाही वापरलं पाहिजे त्याच्यात ओरिजिनल हां डेकोरेशनसाठी पण पाहिजे आहे आणि आमच्या इथे बायका साडीही नेसतात काष्टा वगैरे त्याच्यासाठी फेटे वगैरे बांधतात का तुमच्या इथे कुणी हां हे त्यांमध्ये साधे फेटे हवे आहेत

फोटो चांगले काढू शकता ना हां म्हणजे तुम्ही जेवण पण बनवता का आणि रुखवताचं सामान आहे का तुमच्याकडे हां रुखवतामध्ये कोणते प्रकार येतील रुखवतामध्ये कोणते प्रकारे येतील

तुम्ही सांगा मी कधी येऊ

आणि लग्न झाल्यानंतर प्रवेश करताना पण सगळं डेकोरेशन करता येईल हां लायटिंग्स वगैरे